निसर्ग झाडं रोपं फुलं वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे परिणाम ह्या वृक्षांवर होत असतात झाडांवर होत असतात जसं की उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा परिणाम हा त्या झाडावर होत असतो की जसं की जास्त प्रमाणामध्ये जर पाऊस पडला तर पाण्यामुळं जे रोप आहेत त्यांचे मुळं झाड पूर्ण खराब होतं नासलं जातं जास्त पाणीही जमत नाही जास्त ऊनही जमत नाही अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं पावसाळ्यामध्ये रोगराई त्यांच्यावर पस प पडले जाते आणि उन्हाळ्यामध्ये का पाण्याची जर कमतरता असेल तर ते झाडं वाळलं जातात आपल्याकडं पानझडी जसं की वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे परिणाम त्या झाडावर होतात उन्हाळ्यामध्ये पानझडी होते जसं की आता जर थंडीमध्ये कुठल्या ऋतूमध्ये त्यांना फळं येतात कुठल्या ऋतूमध्ये फुलं येतात आणि त्याचा परिणाम हा त्या झाडावर होत असतो ऋतूंचा ऋतुमानांचा आणि या ठिकाणी मोठे झाडं आहेत ते कुठल्याही ऋतूमध्ये त्यांना कुठल्याही हवामानाशी ते जुळून घेतात म्हणजे रोप असतात त्याच्यावर हवामानाचा लगेच परिणाम होतो अति पाणीही चालत नाही आति पाऊसही चालत नाही आति ऊनही चालत नाही अति हिवाळाही चालत नाही त्याच्यावर जास्त प्रमाणात पाऊस झाला तर त्यांना रोगांशी संबंधित त्यांचं जीवन असतं मग त्याच्यानंतर वेगवेगळी फवारणी करावं लागते कीटकनाशक त्या ठिकाणी